हॅलो सर मी किरण किरण किसे म्हणून बोलतो आहे जस्ट माझा जस्ट माझं आत्ता ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मला लायब्ररी जॉईन करायची आहे म्हणजे ॲक्च्युली तुमचं सजेशन दिलं आहे माझ्या मित्राने तुमच्या लायब्ररीमध्ये बरेच प्रकारचे पुस्तके किंवा कथा संग्रह आहेत हो मग मला माझ्या दृष्टीने ग्रॅज्युएशननंतर कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे पुढं माझे हे करायला म्हणजे वेळ कसा हे करता येईल कशात गुंतवता येईल हे मला ऐकायला म्हणजे ओके

ओके

अरे वा खूपच छान तुम्ही दिलेली माहिती मला खूपच आवडलेली आहे आणि तुमच्याकडे एवढ्या विषयी आणि एवढ्या नॉलेजची पुस्तकं आहेत मला तुमची लायब्ररी जॉईन करायला खूपच आवडेल आणि तुम्ही दिलेले प्रत्येक पुस्तकाचं टायमिंग किंवा फॉर्म फॉर्मॅलिटी कसं असते काय करावं लागतं

अरे वा आणि तुमच्या लायब्ररीचं टायमिंग किती असतं किंवा तुम्हाला सुट्टी केव्हा म्हणजे लायब्ररी जॉईन करण्यासाठी माझ्याकडून काही तुम्हाला जमा करावला आधार कार्ड किंवा माझ्या प्रोसेस फॉर्म ॲक्च्युली कसं आहे कारण मला ना बरेच टुरिस्ट म्हणून बाहेर फिरायला आवडेल मला बाहेरच्या जगाविषयी किंवा बाहेरच्या याच्यावर खूपच नॉलेज हवं आहे

तुमच्याबद्दल एवढं सर्व ऐकून मला हे वाचण्याची आवड आहेच पण त्याच्यामध्ये आणखी जास्त इंटरेस्ट वाटायला तुमच्याकडे येऊन भेटेन